मी अकोल्यामध्ये शेगाव जे देवस्थान आहे गजानन महाराजाचं मंदिर तिथे आहे तिथे एवढा पाऊस आणि हवामान वादळ सुटलेलं आहे आणि मला खूप भूक लागली आहे त्यासाठी मी रूपम रेस्टॉरंटमधून जेवणाची ऑर्डर केलेली आहे त्या जेवणामधे जे पदार्थ आहे ते आहे मला दोन फुलक्या च दोन फुलक्या चपाती आणि कढी भजी दोन प्रकारच्या भाज्या एक पनीरची भाजी आहे एक आलूवांग्याची भाजी आहे आणि त्यामध्ये गोडमध्ये जे स्वीट आहे मी ते गुलाबजामुन मागवलेला आहे तर अशा त्यांना मी रूपम् रेस्टॉरंटना हे जेवणाची ऑर्डर केल जेवणाची ऑ जेवणाचे पदार्थ सांगितले आणि त्यांना विचारलं की सर मला ही डिलेवरी तुम्ही क् किती टायमापर्यंत तुम्ही पोहचवू शकता त्यांनी मला सांगितलं मॅडम फक्त तुम्हाला नेहमी इतर टायमाला जर तुम्हाला ही म्हणजे न पंधरा मिनटात डिलेवरी भेटे पण सध्या आता म्हणजे न तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे खूप जास्त हवामान आहे अ हवाधूण आहे पाणी पाऊस आहे खूप जास्त प्रमाणात पाऊस येतो आहे वादळी वारा सुटलेला आहे तर अशा ठिकाणी थो अ डिलेवरी जी आहे तुम्हाला टायमावर नाही भेटेल फक्त पाचदहा मिनिटं मागेपुढे होतील तुम्हाला जी पंधरा मिनिटात डिलेवरी भेटायची आहे ती तुम्हाला फक्त अ तिथं अर्धा तास लागेल पण ठीक आहे मी बोलले त्यांना चालेल पण मला ही डिलेवरी अर्धा तासापर्यंत पोहोचून द्या आणि त्या डिलेवरीला डिलेवरी बॉयला सांगा की त्यांना ॲड्रेस सांगितलेला आहे माझा जो ॲड्रेस आहे गजानन टेम्पल आणि यार गजानन टेम्पल अभिमन्यू लॉज हॉटेल मी त्यांना तो ॲड्रेस सांगितला आहे ॲट अकोला तर त्यांनी त्या डिलेवरी बॉयला तिथे पाठवलं पा पाठवलंन त्यांना विचारलं मी की तुम्हाला जो पेमेंट आहे तो मी तुमच्या डिलेवरी बॉयला ज कॅश पेमेंट करू की ऑनलाइन पेमेंट करू त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कॅश पेमेंट करू शकता मॅडम तर त्यांनी मला इतकं म्हणजे न त्या डिलेवरी बॉयनी मला इतकं छान जेवण आणून दिलं ते पण काही न सांडता न सांडता न उघडता जसं जेवण जसं तिथून पॅक केलेलं होतं त्या रूपम् रेस्टॉरंटम तसंच जेवण मला तिथे मिळालं आणि इतकं सुरक्षित त्याने जेवण मला आणून दिलं आणि एवढ्या हवादान हवामान मान्सून वाऱ्यामध्ये वादळी पावसामधे त्यांनी मला तिथे जेवण आणून दिलं आणि वरून मला ते का म्हणतात की मॅडम थँक यू म्हणतात आम्हाला तुमची तुम्ही मला ऑर्डर दिल्याबद्दल मला इतकं प्रत अप्रतिम वाटतं त्या मुलाबद्दल की खूप जास्त म्हणजे खूप प्रतिसाद वाटतं मी त्याला त्याची त्याची खरंच न मी इतकी तारीफ केली की त्याची तारीफ जेवढी करेल तेवढी कमी आहे इतकं छान बोलायला तो प्रेमळ होता मुलगा आणि त्याने एवढं छान कमी वेळामध्ये आणि अर्ध्या तासाच्या ऐवजी त्यानी मला वीस मिनिटामध्ये जेवण आणून दिलं त्यातलं मला त्या गुलाबजामुनचा रस्सा पण सुद्धा सांडलेला दिसला नाही भाजी पण सांडलेली नाही दिसली जसं जेवण तिथे पॅक केलेलं होतं बिलकूल तसंच जेवण मला मिळालं एवढं हवादून मान्सून याच्यामध्ये नाही तर काहींदा असं होतात की एवढ्या मान्सून हवामानाइतकी जेवण खूप सांड उबड होते पण काही सांडलेलं नव्हतं ए इ इव्ह इव्हण अजिबात इतकूसा पण धक्का लागलेला नव्हता जेवणाला जसं तिथं पॅक केलं होतं तसंच जेवण मला भेटलेलं होतं मला त्यासाठी खूप जास्त मनापासून मी त्याचे आभार मानले त्या मुलाचे डिलेवरी बॉयचे आणि त्य त्याला मी माझ्याकडून टीट म्हणून एक शंभर रुपये दिले आणि त्याने मला मॅडम म्हणे तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं म्हणे त्याने मला वेलकम म्हटलं आणि खरंच खूप त्याचे खूप जास्त आभार मानते त्या डिलेवरी बॉयच्या मुलाचे